हॅलो ट्रॅक्सी ड्रायव्हर मी तुमची टॅक्सी बुक केलेली होती बुलढाण्यावरून आपल्याला खामगावला जायचं आहे खामगावला जायला आपल्याला किती वेळ लागेल रस्त्याने काही अडचणी असतील टायमिंगचं रस्त्याने जंगल आहे जंगल चालू राहायचं बंद व्हायचं टायमिंग पूल वगैरे मोडला असंन कुठला रस्त्याने लवकर पोचायचं काही दुसरा मार्ग असेल ते सांगा तुम्ही अंदाजे माझ्यापर्यंत किती वेळात पोचू शकसाल ते मला चौकशी करून सांगा